मौखीक परंपरेने चालत आलेल्या अनेकविधी गीत प्रकारांचा निर्देशन या संज्ञेने केला जातो लोकगीताची निर्मिती ही व्यक्तीची असली तरी त्या निर्मिती मागची प्रेरणा ही समूहाची असते लोकगीते ही लोक अनेक कामे करत असताना तोंडातून झालेली कविता ह्याला आपण लोकगीते असे म्हणतो यातून सामूहिक जीवनाचा आविष्कार होतो लोकगीताची रचना असे दृष्ट्या साधी सरळ एकेरी असते आविष्कारदृष्ट्या लयबद्धता हे लोकगीतेचे आकर्षक केंद्र आहे लोकगीता हीस एकदम साध्या भाषेत असते त्यात फक्त लय हा त्याचा महत्वाचा मुद्दा असतो भारतीय संतांनी लोकप्रचलित गीत स सनीच्या उपयोग करून लोकछंद रचना केले आहेत अनेकांनी अनेक लोकगीते लिहिलेली आहेत तर काही लोकगीते ही जमा झालेली नाही आहेत परंतु काही लोकगीते ही खूप सुंदर आहेत व त्याचा वापर सर्वकडे केला जातो लोकछंदात रचना केल्या जातात हिंदी संतांचे दोहे चौपाई छपईय पदे ही सर्व गीते प्रसिद्ध आहेत त्याचप्रमाणे मराठी संतांनी लिहिलेली काही लोकगीते प्रसिद्ध आहेत ती म्हणजे ओवी छंद लोकछंद अभंग भारुड हे सर्व लोकगीते खूप प्रसिद्ध आहेत या लोकगीतांचा वापर अजूनही केला जातो अजूनही लोक ही लोकगीते वा वाचतात व अजूनही त्याच्यावर तेवढेच प्रेम करतात